मी लहान असताना अनेक आठवणी जत्रेच्या आहे मी लहान असताना माझ्या आजोबासोबत मी माझ्या गावाच्या वार्षिक जत्रेत म्हणजे दसऱ्यात जात होते तेथे अनेक प्रकारचे दुकाने लागत होती अनेक प्रकारची खेळणीची दुकाने पदार्थांची दुकाने भाज्यांची दुकाने कपड्यांची दुकाने चपलांचे दुकाने असे अनेक प्रकारची दुकाने लागत होते तेथे खूप मोठा जत्रा भरायचा आमच्या गावच्या मैदानात खूप मोठा जत्रा भरायचा व तिथे रावण दहन केले जायचे तेथे जेव्हा मी लहान असताना माझ्या घरी माझ्या मामांची मुलं माझ्या आत्यांची मुली यायची व आम्ही सर्व सोबत माझ्या आजोबांसोबत जत्रा पाहायला जायचं आहे माझ्या आजोबा आम्हा सर्वांना मस्त खेळणी घेऊन द्यायची आमच्या आवडीचे पदार्थ घेऊन द्यायची व कपडे घेऊन द्यायचे मग आम्ही आमच्या आवडीची पदार्थ घ्यायचो खायचो व जत्रेत मस्त जत्रा फिरायचं तिथं वेगवेगळी दुकानं लागायची मस्त मस्त कार्य सामान मिळायचे मग आम्ही रावण दहन पाहायचो खूप आठवणी आहेत माझ्या लहानपणीच्या छान छान आठवणी आहेत मला जत्रेच्या खूप छान जत्रा भरायचा आमच्या गावात